हो मी एक प्रोडक्ट वापरला आहे बॉडी लोशन तर त्याने मला जास्त मला काही फायदा वाटला नाही माझ्या बॉडी लोशनने उलट सॉफ्ट व्हायला पाहिजे तर माझी स्किन उलट जास्त डल होत गेली आणि म्हणजे आपण बॉडी लोशन स्किन चांगलं राहण्यासाठी घेतो तर मला त्या बॉडी लोशनने खाज यायला लागली तर त्या खाजेमुळं मला खूप त्रास झाला आणि इन्फेक्शन झाले आणि अजून भरपूर भरपूर स्किन प्रॉब्लेम झाले तर मी तुमचं प्रॉडक्ट वापरून खूप म्हणजे म्हणजे मला काही फायदा असा वाटला नाही आणि मला फायदा तर वाटलाच नाही आणि मला काही म्हणजे घेतलं कशासाठी आणि आपल्यासोबत झालं काय असंच झालेलं आहे ते तर मला या प्रॉडक्टने काहीच फायदा झालेला नाही आहे तर प्लीज पहिले प्रॉडक्ट तुम्ही टेस्ट करून घेत जा आणि जर काही इन्फेक्शन वगैरे काही नुक्स वगैरे नसलं त्यात तरच तुम्ही मार्केटला आणत जा हो ठीक आहे तर माझा एक्सपिरिअन्स खूप बॅड एक्सपिरिअन्स आहे या प्रॉडक्टबद्दल